परय पवनार एक पर्यटन स्थळ आहे आणि तिथे अगोदर एक राजा राहत होता त्याचं नाव पवन राजा होता आणि तो लोकांना भांडे देत होता त्यांच्या घरी कोणता प्रोग्राम असेल लग्न असेल काही असेल त्याकरिता तर ते तिथे जायचे अक्षित ठेवायचे आणि म्हणायचे की आम्हाला भांडे हवेेत आमच्याकडे हा हा असा प्रोग्राम आहे मग तो भांडे द्यायचे मग लोकांनी काय केलं ते भांडे काही लोकांनी त्यांना परतच नाही केले त्यामुळे त्यांनी भांडे देणं बंद केलं तेव्हापासून म्हणजे असं काही माहितीच नाही झालं की तिथे राजा आहे बा पण असे तिथे गेल्याच्या नंतर जे लोकं सांगतात आणि तिथे बघतो म्हणजे आम्ही इथेच राहतो तर आम्हाला माहिती आहे की तिथे अगोदर राहात होते आणि त्यांचं ते काही जे हे आहे मूर्ती वगैरे अशा ठेवुन आहे त्या तिथे दिसतात आनि तिथे अशे नवीन नवीन मूर्ती झाले जसे त्यांनी जे कलाकार होते तसे कलाकार आता बघायला मिळत नाही आणि त्यांचे खूप कोरीव काम असतात ते पण तिथे आहे आणि त्यांच्याबद्दल काही अशा इन्फॉर्मेशन म्हणू शकता तुम्ही त कलेक्ट पण करू शकता तुम्ही त्यांच्याबद्दल